आम्ही कंपोस्ट खते वापरतो कारण रोपांच्या वाढीसाठी ते आवश्यक असतं ते कंपोस्ट खत घातल्यामुळे रोपांची वाढ चांगली होते कुठल्याही वातावरणामध्ये वगैरे त्या रोपांना नवीन जीवन मिळते त्याच्यामुळे आम्ही कंपोस्ट खत वापरतो रोपांची वाढ चांगली झाल्यामुळे रोपे चांगली वाढतात त्याच्यापासून उत्पादनही चांगली मिळते त्याच्यामुळे आम्ही कंपोस्ट खते वापरतो आणि त्याचे तोटे पण काही आहेत कंपोस्ट खतांमुळे किंवा ह्या रासायनिक त्या कंपोस्ट खतामुळे काही पर्यावरणाला एखाद्या हानी पण होऊ शकते का एखाद्या मातीची पत कमी होऊ शकते त्याच्यामुळे ते काही तोटे पण आहेत त्याचे